पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायांना अनेक प्रकारे चालना मिळते आणि त्यांना वाढ होण्यास मदत होते जसं की पर्यटनामुळे एखाद्या ठिकाणी येतात पर्यटक तेव्हा ते केवळ स्थळांना भेट देत नाहीत तर ते अनेक सेवा वस्तूंचा उपभोग घेतात जसे की ते तिथं येऊन खातात पितात फिरतात आणि विविध प्रकारचे जे प्रत्येक ठिकाणी जे कापड अव्हेलेबल असतं तेसुद्धा बघतात तर अशा प्रकारे आपण प्रत्येक पर्यटन स्थकाळी जेथील तेथील जे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे किंवा कपडे वस्तू जे आहेत त्याचे आपण मांडणी करू शकतो आणि त्या प्रकारात विविध आपण माहिती देऊ शकतो अशा ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारे स्टॉल लावून किंवा त्याची माहिती प्रोव्हाइड करून किंवा लोकांना जागृती करून पर्यटकांच्या ठिकाणी अशा प्रकारे आपण व्यवसाय वाढवण्यास मदत करू शकतो व्यवसाय वाढवल्याने पर्यटकांनाही तेथील योग्य गोष्टी कळतील त्या जागेबद्दल अजून माहिती मिळेल त्याने पर्यटकांनाही आणि तेथील स्थानिक लोकांनाही भरपूर मदत होईल